मी अभिनय क्षेत्रामध्ये काम करतो पूर्वी मी गावपातळीमधल्या नाटकामध्ये काम करायचो त्यानंतर राज्यनाट्य स्पर्धेमध्ये काम करायला लागलो हळूहळू चीत मराठी चित्रपट मराठी मालिकामध्ये काम करायला लागलो त्यातील एक सुख म्हणजे नक्की काय असतं ह्या मालिकेमध्ये मी काम केल्यानंतर आमच्या गावातील लोकांनी माझ्या ओळखीच्या जवळच्या लोकांनी माझं कौतुक केलं आपल्या गावातील पहिला टीवीवर दिसणारा व्यक्ती म्हणून खूप माझं कौतुक केलं त्यामुळे मला खूप अभिमान वाटला